मी हिंदू धर्माची आहे आणि मी खूप प्राऊड आहे त्याच्यासाठी माझा धर्म हा मला खूप प्रिय आहे धर्माशी संबंधित महत्त्वपूर्ण इतिहास सांगायचं झालं तर राम जेव्हा वनवासातून परत आलेले तर हा एक खूप मोठा सण साजरा केलेला त हाही एक इतिहास आहे आता मी मराठी आहे त देवाचा असा काही इम्पॉर्टेंट इ इतिहास नाही आहे पण मरां मराठ्यांसाठी स्पेसिफिक झालं तर शिवाजी महाराज हे देव होते आहेत आणि राहणार तर शिवाजी महाराज जेव्हा एखादी पुलवामाची लडाई किंवा कोणती एखादी मोठ्या गडाची लढाई जे जिंकून यायची तेव्हा औक्षण ही आपली प्रथा आहे ती आजही जपली जाते की कोणपण चांगल्या कामासाठी जाते तर त्याच्या हातावर दही साखर देणे किंवा त्याचा औक्षण करणे किंवा तो आल्यावर चांगल्या कामावरून आल्यावर तर त्याची आरती वाढणे हे आजही जपलं जातं कारण ते मनापासून लोक मानतात आणि ते त्यांच्या श्रद्धेतून दिसतं आता गणपती लोकमान्य टिळकाने हे इतिहासामध्ये इतिहासात चालू केलेली ही प्रथा तर ही आजही जपली जाते जगभरात म्हणजे ना की महाराष्ट्रात नाही नाकी भारतात पण अख्ख्या जगात म्हणजे मराठी आहेत की बा इंडियन आहेत ते जपतात की आपला देव आहे आपण ह्याला जपलंच पाहिजे आपण ह्याची पूजा केलीच पाहिजे नेहमीच कारण की तो आपला देव आहे आपण त्याची आरती केली पाहिजे त्याचे स्तोत्र आहेत श्लोक आहेत ते आपल्याला माहिती असले पाहिजे कारण की तो आपला इतिहास आहेत ते आपले देव आहेत आणि आपण त्याच्यासाठी झडलंच पाहिजे आणि आपल्याला ते आलंच पाहिजे